मला तर प्रवास करणे खूपच जास्त आवडते आणखी त्यामध्ये फ्रेंड्स या फिर फॅमिली राहिली तर आणखी छान वाटते सर्वा त जास्त तर मला फॅमिली आणखी फ्रेंडसोबत घुमायला आणि प्रवास करायला खूप जास्त आवडतात त्यांचंसोबत गेला तर खूप जास्त इन्झॉयमेन्ट होत आहे आणखी पु पुष्कळ छान पण वाटते